गेल्या काही वर्षात डान्सिंगमध्ये बराच बदल झालेला आहे कारण जे जुने डान्स होते तो लावणी वगैरे होत्या किंवा इतर गाण्यावरच्या डान्स होते पण आता जे डान्स आहेत जे नाच आहेत ते नाच फुल काय किंवा किंवा इतर वेगवेगळ्या प्रदेशातल्यानुसार ते नाच वेगवेगळे असतात त्याच्यामुळे डान्सिंगमध्ये हा बदल खरोखर झालेला आहे आणि पहिल्यासारखे काही डान्स राहिले नाहीत आणि ते जे नाचण्याची स्टाईल आहे कोणती स्लो आहे कोणती कशी आहे काय ही अशी वेगवेगळी डान्स त्यात आले असल्यामुळे सगळे वेगवेगळे आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून ह्याच्यामध्ये आता डान्शिंगमध्ये बदल खरंच झालेला आहे